हॅलो

हो हो होय मॅडम आपलं स्वागत आहे

ओके ओके मॅडम नाही जरूर जरूर हे बघा आम्ही बँकर असलो नाही तर आमच्या क्लायंटला म्हणजे सगळ्या ग्राहकांना आम्ही चांगली सर्विस देण्यासाठी तुम्हाला हवी ती मदत करू आता ह्याच्यामध्ये काय तुम्ही आता सांगलीला शिफ्ट होणार तर एक तुमचा अर्ज लागेल की माझ्या अमक अमूक अकाऊंट नंबर आहे कापूरबावडी ब्रँचचा युनियन बँकचा तो अकाऊंट मला सांगलीला तुमच्या ब्रँच शाखेमध्ये ट्रान्सफर करावा अशी तुमची रिक्वेस्ट द्या तुमचं पेन्शन बुक द्या मला अर्जाबरोबर कारण काय आहे ह्या शेवटी आमचं बँकेचं पेन्शन सेल असतं मला त्यांना इन्फॉर्म करावं लागेल तिकडून ते ट्रान्सफर करणार आहेत त्यामुळे तुमचा जो बॅलन्स असेल त्या बॅलन्ससकट तुमच्या अकाऊंटमध्ये ते पैसे जमा होतील तत्पूर्वी तुमचे दोन फोटो तुमचे दोन फोटो नंतर तिकडे तुम्हाला अकाऊंट ओपन करावं लागेल आम्ही आ हा ट्रान्सफर करू पण मला वाटतं परत तुम्हाला तिकडे अकाऊंट ओपन करावं लागेल आणि ते नवीन नंबर देतील हा माझा आपला इथला कापूरबावडीचा नंबर आहे पण ते तुम्हाला नवीन नंबर देतील नवीन पासबुक देतील तुमचा नवीन अकाऊंट तिथे सुरू होईल मागचं पासबुक तुम्हाला अपटूडेट करून देऊ आम्ही सगळं देऊ तुमच्या सोयी सोईप्रमाणे सांगलीला तुमच्या शा शाखेमध्ये आम्ही हे पाठवू तत्पूर्वी तुमचा दोन फोटो तुमचं ॲप्लिकेशन तुमचं पासबुक हे सगळं आम्हाला आमच्याकडे किंवा तुमच्या ब्रँचमध्ये द्या त्या ब्रँचचे ते करणार असले तर त्या त्यांच्यातर्फे करा किंवा आम्ही इथून करून देईल तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते तुम्ही जर परत ठा इथे येणार नसाल ठाण्याला कापूरबावडीला तर त्या ब्रँचमध्ये या सांगलीच्या ते तुम्हाला करून देतील तुम्हाला काय अडचण आली तर मला फोन करा मग मी त्यांच्याशी बोलेन आणि त्याच्यातीन तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं आणखी खूप मोठी अडचण येत असेल तर माझ्याकडे या आणि माझ्याकडून तो अकाऊंट तिकडे आपण ट्रान्स्फर करू जास्त प्रोशिजर नाही आहे फक्त पेन्शन सेलमधून तुमची फाईल मागवावी लागेल पेन्शन सेलमधून फाईल मागवून त्याच्यात काय दिलेलं आहे अटी आहेत कं काय ते सगळं तुम्हाला त्याच्यासकट ती पेन्शन फाईल मी त्या नवीन ब्रँचला पाठवून देईन म्हणजे तुमच्या सांगली ब्रँचला एवढं साधं सिम्पल आहे बघा तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे तुम्ही ॲक्ट कराल माझ्या याचं सोपं आहे हो लावून ना हो चालेल चालेल

नाही नाही तुम्ही जेवढ्या लवकर कागदपत्रं द्याल त्याची छाननी करेल मी आणि तुम्हाला लवकरात लवकर देण जाल कारण काय शेवटी पेन्शन सेल आहे आता तुम्ही सिनियर सिटीजन आहे तर माझ्या दृष्टीने सिनियर सिटीजन म्हणजे आम्ही परमेश्वर मानतो तुमचं काम त्वरित करेन हे मी बघेन मी स्वतः लक्ष घालून ते बघेन या तुम्ही जरूर यू आर मोस्ट वेलकम